हो आमच्या क्षेत्रात पर्यटकांना त्या त्या भागाची माहिती देणारे टूर गाईड किंवा सेवाप्रदाते आहेत ते मराठी आणि इंग्लिश हिंदी या भाषांमध्ये बोलू शकतात हिंदी ही आपली देशाची देशात सर्वत्र वापरली जाणारी भाषा जागतिक स्तरावर ए इंग्लिश वापरतात त्यामुळे इंग्लिश तसेच मराठी जी मातृभाषा आहे मदर टंग ती देखील आपण यामध्ये वापरतो असे खूप सारे टूर गाईड किंवा सेवाप्रदाते आपल्या येथे आहेत ते छान पद्धतीने खूप वैशिष्ट्यपूर्ण आपल्याला त्या त्या भागांची माहिती देतात